मी जो धार्मिक ग्रंथ वाचतो त्या धार्मिक ग्रंथाचं नाव आहे श्रीमद् भगवद्गीता आणि यामधील माझा जो श्लोक आहे तो आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन तर कर्मयोगामध्ये हा श्लोक येतो आणि त्याचा अर्थ आहे की कर्म करण्याचा माझा अधिकार आहे आणि मी फळाची अपेक्षा करत नाही म्हणजे माणसानं आपलं कर्म जे आहे आणि आपलं कर्तव्य जे आहे ते करत राहिलं पाहिजे त्यापासून आपल्याला काही फळ मिळतं आहे का काही लाभ होतो का त्यापासून काही फायदा होतो आहे का याचा विचार न करता प्रामाणिकपणे कार्य केलं पाहिजे आणि ह्या गोष्टीमुळं मी खूप प्रभावित झालो आणि ह्या श्लोकामुळं माझ्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल घडून आला जे की मी एखाद्या गोष्टीचा मला फायदा नाही झाला किंवा फळ नाही मिळालं तर मी दुःखी व्हायचो तर तो आता मी तसा होत नाही